मधुमेहावर उपचार करण्यासाठी आमच्या गावातील एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ते सर घर घरच्या घरीच उपचार करायला लावतात आयुर्वेदिक उपचारामध्ये गोड पदार्थ नखाने मेथीदाणे खायला लावतात रात्री एक चमचा मेथीदाणे पाण्यात भिजत ठेवायला लावतात सकाळी उठून ते पाणी व दाणे खायला लावतात रक्तात साखर कमी करण्यात त्यामुळे मदत होते कडुलिंब जे आपल्या गावात असतं कडुलिंबाचे पानं कोवळी पाने चावून त्याचा रस करून खायला देतात त्यामुळे शरीरातील अँटोबायोटिक गुणधर्म वाढतात कड ते कडूलिंबासोबतच जांभळाचे पान पण खूप उपयुक्त आहे जांभळाच्या झाडाचे पाने वाटून त्याचा रस घेतल्यास मधुमेहावर फायदेशीर उपाय आहे जांभळाचे बिया पण उपयोगी ठरू शकतात त्या जांभळाच्या बियांपासून पावडर तयार करतात व त्याचं रोज सकाळी त्याच खायला देतात त्याबरोबरच आपलं करेला म्हणजे कारल्याची बा भाजी आहे किंवा त्याचा रस आहे सकाळी रिकामेपोटी कारलं चा रस प्यायला देतात त्यामुळे कारलं खाल्ल्याने त्या शरीरात कडू जरी असलं तरी त्यातून आपल्या शरीरातील साखर कमी ठेवण्यास मदत होते घरगुती उपायातमध्ये दुसरा हळद जी सगळ्याच्या घरोघरी मसाल्यात उपलब्ध असते ती हळद सकाळी एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद आणि थोडं लिंबू किंवा मध मिसळून पिल्यास मधुमेह कमी होण्यास मदत होते दालचिनी ही प्रत्येक घराच्या मसाल्याच्या पदार्थात असतेच आहे दालचिनी पावडर गरम पाण्यात मिसळून घेतल्यास मधुमेह कमी होण्यास मदत होते मधु दालचिनीमुळे इन्स्युलेन्सची संवेदनशीलता वाढते आणि त्याबरोबर नुसते हे औषधं घेऊन उपयोग नाही तर त्याबरोबर व्यायाम आणि योग हा केलाच पाहिजे नियमित रोज व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे त्याच्यासाठी नियमित चालणे प्राणायाम कपालभारती अनुलोम विलोम हे उपयुक्त ठरतात मधुमेह करण्याकरता कमी करण्यासाठी व्यायाम केल्याने शरीरातील ग्लुकोजचा योग्य वापर होतो आणि मधमेहासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरातील तणाव कमी करनं गरजेचं आहे तणाव कमी करन्यासाठी ध्यान योग किंवा छंद जोपासणं खूप गरजेचं आहे तने तणाव कमी होणेसुद्धा रक्तातील साखरेवर परिणाम करते